आमच्या इथे नगरसे नगरसेवक कर्मचारी लोकं तिथले येतात आणि रोडचाही रोडही रोडवरचेही काम चांगले करतात आणि आमच्या इथला गल्लीमधला रोड जो खराब झालेला होता तो दुरुस्त करणं सुरू आहे आणि तिथे गिट्टी आणि ते टाकलेलं आहे तर अजून तो पूर्ण झालेला नाही सिमेटाचा बाजूचे रोड हे सिमेटाचे झालेले केंद्रासमोरचा आणि आमची जी समोरची गल्ली आहे त्यामध्ये गिट्टी आणि मोठमोठे खडे अजून तो तयार झालेला नाही तिथले जे काम करणारे लोकं आहे तिथले अजून आले नाहीत तो खूप रप आहे जाता येताना मुलांना खूप त्रास होतो कारण माझी मुलं छोटे असल्यामुळे त्यांना रस्त्यावरून जाताना रोडवरचे काम करत आहेत ना तेव्हा रोडवरून छोटे मुलं जातात ना तर त्यांना स सायकल घेऊन चालले की ते मोठ्याने खडे उडतात आणि जर छोटे मुलं असले ते खाली पडतात त्यांच्या पायालाही खूप लागते आणि ते रडायला लागतात असं वाटते की ते लोकं कधी येतात आणि काम करून देतात नगरसे ग्रामपंचायतमधले लोकं ग्रामसेवक म नगर नगरपालिकेमधले लोकं कधी येतात आणि ते रोड तयार करतात असं वाटून राहिलं पण अजून पण तो तयार झालेला नाही कारण मुलांना असं वाटते त्यांना नवीन सायकली घेतल्या तर त्यांना असं वाटते की आपण रोड तयार झाला की आपण त्या सायकली घेऊ आणि तिथे चालवू पण तो रोड अजून तयार नाही झाला तर तो त्यावरती त्यांना सायकल चालवता येत नाही त्यांची खूप जीवारून येते मग त्यांना मागे न्यावं लागते ग्राउंडमध्ये की तिकडे चालवा बाबा तुम्ही सायकल इथे नका चालवू कारण इथं जर तुम्ही पडले तर तुमच्या पायामध्ये ते गिट्टेचे असे मोठेमोठे खडे ना त्यामध्ये त्यांच्या पायामध्ये घुसतात कारण अजून मुलांना एवढी सायकल येत नाही तो छोटे पडतात ते सायकलवरून पण त्यायला चालवायला आवडते तर मग त्याला मागे न्यावं लागते आमचा रोड तयार झाला की मग मुले तिथे खेळतील आमचे इथले सं संजय गायकवाड हे आमदार आहेत आणि ते आमच्या इथले काम व्यवस्थित करतात पण रोड कधी तयार होते ते माहीत नाही अजून आणि मागच्या साईडची सर्विस लाईनही एवढी खूप भरलेली आहे की कधी ते सर्विस लाईन काढायलाही येत नाही आले तर काय वरच्या वरच फक्त कचरा काढतात आणि बाजूला लावतात लगेच डुकरं आले की त्यामध्ये डुकरं आले की परत त्यामध्ये तोंड घालतात तिथले ते खडे असले वाळू असली की परत ते मटेरियल त्यामध्ये पडते आणि परत ती नाली भरते आठ दोन दिवसमध्ये नाली काढली की परत जशीन् तशीच होऊन जाते ती त्यामध्ये काय दोन दिवसात मटेरियल काढतात परत चालले जातात आणि ती नाली काय वरच्यावरच काढतात त्यामध्ये काही लोकं तर समजा असले की ते पिशव्या प्लॅश्टीकच्या पिशव्या ह्या असे कागदं त्यामध्येच फेकतात अशी कचरागाडी आली की त्यामध्ये नाही टाकत तर ते पूर्ण नाली पूर्ण पॅक होऊन जाते आणि मग ते घरासमोर यीन् ते सर्विस लाईनचं पाणी येते बाहेर तर खूप घाण वाटते नाली त्यांनी काढली पाहिजे व्यवस्थित आणि कसं दुसऱ्यालाही त्रास होत नाही ना मग ते नाली काढली तर खूप पाणी येते घाण समोरून पाणी जाते कधी कधी कारण ती नाली काढली नाही तर बाजूचा प्लॉट खाली असल्यामुळे ते बाजूच्या प्लॉटमधून पाणी इकडं घरासमोरून निघालं जाते ते सर्विस लाईनमधून निघून जात नाही आणि मग त्या पाण्याचा आम्हाला खूप त्रास होते कारण लहान मुलं आहे त्यांना मच्छर चावले काही चावलं की ते आजारी पडतात ताप येते त्यांना त्याच्यामुळे त्यांना बाहेरही नेता येत नाही आणि म्हणून त्यांना खेळूही द्यावं वाटत नाही कारण तिथली लवकर व्यवस्था त्यांनी केली पाहिजे एवढं खूप घाण पाणी येते म्हणजे त्यामध्ये संडास बाथरूमचं सगळं पाणी त्यामध्ये असते ना मुलांना कसं बाहेर न्यायचं कारण मुलं काय करतात त्यांना बाहेर नेलं की त्यांना पाणी दिसलं की त्यांना असं वाटते की आपण त्यात जावं पाय घालावे त्यांना त्या पाण्यामध्ये पाय घातले की ते पाणी उडालं की त्यांना मजा वाटते पण दुसऱ्या दिवशी खूप मुलं आजारी पडतात मग आम्हाला त्या पाण्याचा खूप त्रास होते आणि त्यांनी त्या पाण्याची लवकर व्यवस्था केली पाहिजे कारण नाली एवढी गच्च भरते ती की त्यामधलं फक्त वरून वरून जे कर्मचारी लोक असतात त्यांच्या नगरपालिकेमधले त्यांना अर्ज केला की दोन दिवस ते पाठवतात एक दिवस नाली काढतात दोन दिवस नाली चांगली वाहते आणि डुकरं येतात ते मटेरियल काही उचलून नेत नाही ते परत मटेरियल त्यामध्ये पडते तर खूप त्रास होते दोन दिवस पाणी समोरचं कोरडं होते परत जसन् तसंच होते आम्हाला त्या पाण्याचा खूप त्रास होते नगरपालिकावाल्या लोकांनी ते परत चांगलं साफ केलं पाहिजे आणि ते मटेरियल जे घाण काढली की ते मटेरियल उचलून नेलं तरच आम्हाला त्याचा त्रास होणार नाही आणि मुलांनाही मग आजारी पडणार नाही कारण ते पाणी समोरून येणार नाही तर मुलंही आजारी पडणार नाही